मी मुंबईत राहते त्यामुळे थोडाफार बदल होतोच काळानुसार पण मी जेव्हा होती आणि आत्ताचा फरक मला खूप जाणवतो कारण की महिलांच्या महिला ज्या असतात त्यांच्या भूमिकेत खूप फरक मला जाणवतो ज्या पोलिस असतात किंवा ज्या ऑफिस कर्मचारी असतात त्यांनाही रात्रीची ड्युटी पण दिली जाते पुरुषांएवढी नाही पण आता थोडंसं वाढलं आहे आणि स्त्री ही मोकळेपणाने आता अभ्यासही करू शकते मुंबईत किंवा मा महाराष्ट्रातच नाही तर भारतात महाराष्ट्रात बोलूया आपण महाराष्ट्रात मोकळेपणाने अभ्यास करू शकते काम करू शकते लग्नानंतरही आता पुरुष ही सवलत देतात महिलांना की तुला शिकायचं असेल तर शिक आणि काम कामासाठी स्त्रियांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं आता फॉर एक्झाम्पल माझी बहिणही आता दिल्लीपर्यंत जाऊ शकते किंवा पुणे इथे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पुण्यातही जाऊ शकते हॉस्टेलची फॅसिलिटीज पण खूप सेफ केली गेली आहे आत्ता मी जिथे राहते आहे तिथे महिलांना काही अडथळे येतात तर नी येतात काही ठिकाणी येतात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी नाही पण आता जिथे जास्त असं सुनसान एरिया असेल तर तिथे तर ऑब्व्हिअस्ली नसणारच झिरो पर्सेंट सेफ्टी असते महिलांसाठी पण इफ तिथे आपण थोडंसं प्रोटेक्शन वाढवलं पोलीस गार्ड्स चांगले निवडून चांगले पाठवले तिकडे थोडं ट्रेनिंग देऊ देऊन तर तिकडेही महिलांसाठी अजून चांगली सुविधा होईल पण आता आपण रोड साईडला वगैरे चालतो तर तिकडे तर नॉर्मली कॅमेरा सी सी टी व्हीच असतातच त्या क्षणी आणि खूप सारे रात्री पण मुंबई चालूच असते असं बोलतात तर रात्री तर खूप सेफ असतंच बिल्डिंगवाले पण ऑलमोस्ट रात्री रात्री जाग जागतात त्यामुळे काही अडथळ अडचण आली तरी पण रात्री घरं चालूच असतात कोणी ऐकणार नाही असं होणार नाही पुलिसांच्या पण चोवीस तास गाड्या राऊंडवर असतात आता लोकल ट्रेन्समध्ये पण पुलिस असतात रात्री आठ वाजले नऊ वाजले पोलीस असतात आणि प्रत्येक डब्यात असतात पुलिस असं नाई की फक्त एका महिलांच्या डब्यात असतात तर पुरुषांच्या डब्यातही कधीतरी असतात तर महिलांची सुरक्षा मी जिथे राहते मुंबईत तिथे खूप वाढली आहे महाराष्ट्रात खूप चांगली सुविधा आहे